माझ्या आठवणीत राहणार्या तारखा म्हणजे चौदा एप्रिल त्याच्यानंतर बुद्धपौर्णिमा म्हणजे पाच मे त्याच्यानंतर माझी जन्मतारीख जी आहे त तेवीस सहा एकोणीसशे सत्त्याहत्तर त्याच्यानंतर माझ्या लग्न नऊ नऊ जूनला दोन हजार दहामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही चौदा आक्टोबरला ट्रेनिंगला गेलो होतो जिथं ट्रेनिंग पुण्याला झालं होतं ते ट्रेनिंगची तारीख पण सुद्धा माझ्या लक्षात आहे